राज्यातील लोक त्यांची सृजनशीलता आणि कलात्मकता हे गुण विविध पद्धतीने व्यक्त करताना दिसतात सृजनशीलता म्हणजे एखादी कल्पना सत्यात उतरवणं किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर निर्मिती एखाद्या गोष्टीचा निर्माण करणं आणि कलात्मकतेचा जर विचार करायचा म्हटलं तर कलात्मकता म्हणजे एखादी कल्पना सौंदर्याच्या दृष्टीने बघणं सौंदर्यपूर्ण रीतीने एखादी कल्पना सत्यात उतरवणं म्हणजे कलात्मकता हे दोन्हीही गुण महाराष्ट्र राज्यातील लोक विविध पद्धतीने व्यक्त करताना दिसतात संगीत नाटक सिनेमा साहित्य आदी पद्धतींनी सृजनशीलता आणि कलात्मकता हे दोन्ही गुण महाराष्ट्र राज्यातील लोक व्यक्त करताना दिसतात त्याचप्रमाणे शिल्पांमधून मंदिरांमधून किंवा विविध इमारतींमधून विविध ऐतिहासिक स्थळांमधून किल्ल्यांमधूनदेखील सृजनशीलता आणि कलात्मकता हे दोन्ही गुण आपल्याला आढळून येतात जर संगीताचा विचार करायचा झाला तर शास्त्रीय संगीत असो किंवा भजनं ओव्या भारुडं इत्यादी लोकसंगीत असो या दोन्हींमध्ये सातत्याने नवीन गोष्टींची भर घासली घातली जाते नवनवीन प्रयोग केले जातात जर नृत्याचा विचार करायचा म्हटलं तर नृत्यामध्येही व्ह विविध प्रयोग केले जातात मग ते पारंपरिक असो अथवा लोकनृत्य असो राज्याला खूप मोठी नाट्यपरंपरा लाभली आहे त्यामुळे नाटकातही नवनवीन प्रयोग होत असतात वेगळ्या पद्धतीने नाटक सादर करणे किंवा नाटकात विविध पैलूंना विविध पैलूंचा वापर करून काहीतरी नवीन प्रेक्षकांना देणे हे सतत राज्यात होत असतं आणि अशाच प्रकारे सृजनशीलता आणि कलात्मकता हे दोन्ही नाटकांमधून आपल्याला दिसून येतो जर सिनेमाचा विचार करायचा झाला तर राज्यातील सिनेमातूनदेखील सृजनशीलता आणि कलात्मकता हे गुण आपल्याला पाहायला मिळतात आढळून येतात आणि जर ऐतिहासिक स्थळांचा किंवा ऐतिहासिक जे किल्ले आहेत किंवा इतर वास्तू आहेत त्यांचा विचार करायचा झाला तर त्यांच्या बारीक कोरीव कामांमधून आपल्याला कलात्मकता आणि सृजनशीलता ह्यांचा पुरेपूर प्रत्यय येतो तर अशा प्रकारे राज्यातील लोक त्यांची सृजनशीलता आणि कलात्मकता हे दोन्ही गुण व्यक्त करतात